आम्ही तनुजा बर्पे बोलत आहे मला असं कळलं आहे की तुमच्या इथे डान्स क्लास चालू आहेत हां माझ्या फ्रेंडने नंबर दिला आहे

तुमचा क्लास कुठे आहे

सकाळची किती ते किती बॅच असते एक तास असतो का हां ठीक आहे त्याची फी किती आहे आणि किती ते किती एज लागतं आहे हां चालेल माझ्या छोट्या बहिणीला लावायचा होता क्लास डान्स क्लासमध्ये काय काय असतं हां ठीक आहे मी जर उद्या आले तर क्लास कधीपर्यंत आहे आणि त्याची फी टप्प्याने दिली तर चालेल

हां उद्या उद्या येते मी